एस टी ई एमची भूमिका ही आरोग्य क्षेत्रामध्ये किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्येही खूप महत्त्वाची आहे कारण की आज आपण बघतो की जे गावात खूप सारे असे हॉस्पिटल्स गव्हर्मेंटने एस्टॅब्लिश केलेले आहेत पण हे गव्हर्मेंटने हॉस्पिटल तिथे उपलब्ध करून देत असताना खूप सार्या अडचणी तिथे येताना दिसतात कधी तिथे म्हणजे टूल्स अव्हेलेबल असतात तर डॉक्टर अव्हेलेबल नसतात तर कधी टूल्स आणि डॉक्टर्स अव्हेलेबल असतात तर कधी इलेक्ट्रिसिटी अव्हेलेबल नाही राहात आणि अशा परिस्थितीमध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा खूप मोठा रोल आहे आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या या सर्व रोलमुळे आज आपण तिथे सर्व काही गोष्टी अव्हेलेबल करून देऊ शकतो आणि त्याचा फायदा तिथले जे रुग्ण आहेत त्या रुग्णांना आज आपल्याला मिळताना दिसतो तशाच प्रकारे आपण बघत असतो की आज गावामध्ये जे काही मोबाईल आहे किंवा जे काही अजून काही सुविधा तिथे अव्हेलेबल होत आहेत ह्यामुळे काय झालं की ज्या गावामध्ये जे छोटेछोटे हॉस्पिटल आहेत जे ग्रामीण रुग्णालय आहेत ही ग्रामीण रुग्णालये आपल्याला आज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्सशी जोडताना पण दिसत आहेत की समजा जरी तिथे कोणी डॉक्टर काही काम करत आहेत पण त्यांच्याजवळ काही टूल्स अव्हेलेबल नाही आहेत तर ते त्या वेळेस मोबाईलच्या मदतीने किंवा व्हिडिओ कॉलिंगच्या मदतीने किंवा आदर जे काही ॲप अव्हेलेबल आहेत किंवा आदर काही ज्या सुविधा अव्हेलेबल आहेत त्यांच्या मदतीने ते आज जे शहरामध्ये जे खूप मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत तिथल्या डॉक्टरांशी ते कॉन्टॅक्ट करू शकतात आणि त्यांच्या मदतीने ते जे काही अव्हे जे काही त्यांच्याकडून ते काउन्सलिंग घेऊ शकतात त्यांच्याकडून ते काही गाईडलाईन घेऊ शकतात त्याच्या मदतीने ते आज छोट्याशा छोट्या गावामध्येही ते चांगल्यापैकी ट्रीटमेंट देऊ शकतात आणि त्यामुळे जे गावातले काही पेशंट्स आहेत जे मरीज आहेत ते आज आपल्याला चांगली सुविधा त्यांना त्या गावातच ते प्राप्त करू शकतात